बाग बगीच्यांमध्ये झाडे लावायला मला खूप आवडतं ती झाडे लावताना माझी आई मला खूप मदत करते कारण त्या झाडांना पाणी टाकणे त्या झाडांच्या आजूबा आजूबाजूला माती लावणे त्या झाडांना खते देणे त्या त्या झाडांना झाडांच्या आजूबाजूला असलेलं गवत काढून टाकणे ही ही माझी आईच मदत ही माझी आईच मदत करते रोज सकाळी उठून रोज सकाळी उठून त्या झाडांची देखभाल करणे त्या झाडांना रोज सकाळी उठून पाणी पाणी टाकणे त्यामध्ये त्यामध्ये झाडांना आजूबाजूला माती लावणे आजूबाजूचे आजूबाजूचे बगिचांमधले सर्व गवत वगैरे स्वच्छ करणे ही सर्व कामे आईच करते आणि त्या त्यांमध्ये त्या झाडांमध्ये रोज सकाळी रोज सकाळी सकाळी उठून त्यांची देखभाल करणे सकाळी सकाळी पाणी टाकणे त्यामध्ये त्यांना त्यांना खते वगैरे देणे त्यांच्या आ त्यांच्या आजूबाजूला जागा स्वच्छ करणे त्यांच्या आजूबाजूला व्यवस्थित सौंदर्य असं दिसायला पाहिजे म्हणून आई मदत करते